अरे अभि एक जबरदस्त गोष्ट सांगायची आहे मी परदेशात जाण्याच विचार करतो आहे हो खरंच सध्या मी युरोप टूर प्लॅन करतो आहे फ्रान्स जर्मनी आणि स्विझर्लंड हे देश मी या ट्र्रीपमधे कव्हर करण्याचं विचार करतो आहे साधारणतः पंधरा दिवसाचं प्लॅन आहे त्यात थोडी बिझनेस मीटिंग आणि थोडं टुरिंग दोन्ही राहणार आहे आता त्यासाठी मला मोबाईल प्लॅन खूप महत्त्वाचं ठरणार आहे कारण आपल्याला तिकडून भारतात कॉल्स करावे लागणार नेट वापरावं लागणार आणि गुगल मॅप्ससारख्या ॲपस सतत वापर वापरच होणार होणारच त्यामुळे मी सध्या आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन शोधतो आहे जसं की माझं जिओ आणि एअरटेल दोन्ही नंबर आहेत तर मी आधी त्याची वेबसाईट चेक केल्या एअरटेलचं इंटरनॅशनल रोमिंग पॅक चांगला वाटतो आहे दहा दिवसाचं दोन हजार नऊशे नव्याण्णवमध्ये कॉल्स डेटा आणि एस एम एस सगळं अनलिमिटेड आणि जर मी एक्स्टेंड केलं तर रोज दोनशे नव्याण्णव रुपये भरले तर वाढवता येतो पण जिओ ही एक प्लॅन आहे त्यात पंधरा दिवसासाठी चारशे एम बी ए डेटा दररोज मिळतो आणि कॉल्स थोडे लिमिटेड तरी जिओची कव्हरेज काही देशामध्ये चांगली नाही त्यामुळे मी विचार करतो आहे की ए एअरटेलच वापरावं अजून एक प्लॅन असं आहे की मी ई सिम वापरावं काही आंतरराष्ट्रीय कंपन्या ई सिम प्लॅन देतात जे स्वतःही असतात आणि त्या लोकल नेटवर्कचा फायदाही होतो तुला काय वाटतं मी कोणता प्लॅन निवडावा तुला माहिती असलेल्या ए एखाद्या चांगलं पर्याय सुचव आणि हो एकदा मी परत आलो की आपण दोघंही मिळून एक ट्रीप ठरवू या मग तू रोमिन प्लॅन शोधशील